आता आमच्या मराठी भाषेत शब्द खूप वेगळे वेगळे असतात आणि शब्दाची किमया पण खूप वेगळी वेगळी असते मराठी भाषेत शब्द आवडायचे शब्द म्हणजे समजा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे शब्द मला आवडतात आणि मराठी भाषेतून दुसरा शब्द सांगायचा की दोघं भाऊ होते आणि मिल्ट्रीत गेले एक मेला दोघं घरी आले याचे दोन वेगळे वेगळे अर्थ होतात कोणी म्हणन बुवा एक मेल्यावर दोन घरी कसे काय आले त्याचा तसा अर्थ नसून मे महिन् एक मे महिन्याच्या एक तारखेला दोघं घरी आले असा होतो म्हणजे दोन अर्थ निघतात आणि मराठी भाषेत महाराष्ट्रात खूप मराठी भाषेला महत्त्व आहे आणि मला पण मराठी भाषा बोलताना अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात राहतो आणि मराठी भाषा बोलतोय